हो बोलतोय सर आपण कोण हा हा आच्छा अच्छा अच्छा अच्छा हा यवतमाळमध्ये सर हो हो हो लंकेत नगर बिलकुल हो सर आहे ना आपल्याकडे हा हा सर वन बी एच के आहे टू बी एच के पण आहे

अच्छा हाव का तर म्हणजे काय एक्सपेक्टेशन आहे सर अजून तुमचे हो सर नाही नक्कीच सर स्पेशिअस भेटून जाईल तुम्हाला एरिया चांगला भेटून जाईल संकेत नगर बसस्टॉप आहे ना तिथून बस वॉकिंग डिस्टन्सवरच आहे आपलं हार्डली दोनतीन मिनिटावर हा हा हा बिलकुल हा हं हो हो हो नाही संकेतनगरला कोण जाईल ना सर वन बी एच के टू एच बीच वन आर के सगळं सगळं ते सर आपण व तर तुमचं काय सिलेक्ट होतंं त्याच्यानुसार बघू आपण आता मी तुम्हाला सांगतो तुम्हाला वन बी एच के जसं तुमचं एक्सपेक्टेशन आहे तर तुम्हाला त्याच्यातल्या त्याच्यात मी दाखवून दील मी तुम्हाला काही आता काही इंडिव्हिज्युअल हाऊसेस आहेत काही फ्लॅट आहेत ठीक आहे तर त्याच्यामध्येच तुम्हाला सात आठ नऊ दहा अशे रेंट्स आहेत त्यांचे नाही ते आपण डायरेक्ट डीलरसोबतच करून टाकू काय आहे तुमचं त्याच्यात आमचं फक्तं गाड्यांचं असतं ब्रोकरेज आमचं काही नाही आहे ब्रोकरेज आमचं डायरेक्ट साईट थ्रू होऊन जातं त्याच्यात आमचं काहीच नसतंं तुमच्या पेमेंटमध्ये आमचं काहीच नसतंं हो हो हो मग केव्हा या हा हा हा हा हो हो आमचं ऑफिस शहीद चौकात आहे तिथं तिथं येउन जा हो हो धन्यवाद